आमच्या परिसरात गुन्हेगारी आणि दुर्घटनावर पोलिस नियंत्रण राखण्यासाठी प्रथम तर त्यांनी शीशीटी लावलेले आहेत शीशीटीव्हीमुळे कोणताही गुन्हा किंवा दुर्घटना जर घडत असेल तर तो घटनाक्रम आपल्या लक्षात येतो आणि त्याच्यासोबतच पथदिवे किंवा लाईटदेखील त्यांनी लावलेल्या आहे त्याच्यामुळं त्याच्यावर नियंत्रण येते आणि नियंत्रण आल्यामुळे अपघात हा कमी घडतो किंवा अपघात घडण्याची शक्यता राहत नाही आणि जेव्हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक नागरिकाला ही एक डेरिंग देण्यासाठी त्यांना बोलून सांगण सांगतात सांगतात किंवा त्यांना बोलवून त्यांना त्यांचं सर्व समस्यांचं निराकरण करतात आणि प्रत्येक जे स् सुरक्षा आहे सुरक्षेबद्दल बुवा तुम्ही काही का काळजी नका करू अशाप्रकारे सांगण्यात येते आणि तसेच गोष्टी ह्या कधीकधी फक्त पोलिस ठेशनमधे किती का फोन केला तरी कोणी येत नाही कारण तिथं एक मनुष्यबळ जो आहे तो कमी पडतो कमी मनुष्यबळ कमी पडल्याच्याने कोणतीही दुर्घटना किंवा दंगल घडू शकते किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीवर त्याच्यावर समस्या निर्माण होते ती सुधारण्याची खूप गरज आहे आणि ती सुधारायला पाहिजेच